आमच्या समुदायातील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे चौदा एप्रिल तिथे सगळे लोकं एकत्र येतात चौदा एप्रिल जेव्हा ए येणार असतो तेव्हा आठ दिवसापासून तयारी केली जाते वर्गणी काढल्या जाते प्रत्येकाकडनं रांगा सजवल्या जातात नवीन कपडे घेतल्या जातात एक सणच असतो ज्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे कार्यक्रम होत नवीन कार्यक्रम होतात नज सजावट होते घरात सुद्धा सामान घेतल्या जातो किंवा घरात नवीन नवीन वस्तू घ्यायच्या मुलांना कपडे किंवा काही फर्निचर हे त्या दिवसाला आम्ही जास्त कारण बाबासाहेबांनी चौदा एप्रिलला जन्म झालेला आहे त्यांचा पण त्यांनी समाजाकरता एवढं काय केलं आहे की मी शब्दसुद्धा समजवून सांगू शकत नाही एवढं त्यांचं महान कार्य त्या महान कार्याला मी जयभीम करते आणि सांगायचं म्हणजे चौदा एप्रिल म्हणजे आमचा सगळ्यात मोठा सण म्हणजे चौदा एप्रिल असतो त्यामध्ये पाट्या पार्टी होते किंवा डान्स प्रोग्राम केल्या जाते किंवा तऱ्हेतऱ्हेचे कार्यक्रम केल्या जात गोरगरिबाला जेवण दिल्या जातो डान्स केल्या जातो परत काही लोकं अनाथ आश्रमला पण विजिट करतात विजी करतात काही लोकं डॉक्टरचे शिबीर लावतात रॅली काढतात आणि तेरा तारखेला संविधान चौकात जातात तिथे रॅलीचं बाबासाहेबाच्या मूर्तीला हार वंदन करून वंदन करतात आणि कार्यक्रम म्हणजे तिथे केक वगैरे कापल्या जातो सगळे लोकं एकत्र येतात शांतीच्या मार्गाने सगळे लोकं एकत्र येतात व तो का कार्यक्रम सेलिबेट करतात व चौदा तारखेला मग ह्या सगळ्या राल्या आणि राल्या रात्रीच येतात आणि सकाळी चौदा चौदा तारखेला प्रत्येक रांगे छान पाण्याने धुतली जाते साफ केल्या जात साफसफाई करून रांगेमध्ये सजावट केली जाते चौक पण सजवले जातात आणि सेलिब्रे केल्या अशा प्रकारे हा कार्यक्रम सेलिब्रे करण्यात येत